भारत गॅस एजन्सी का हो हो हो हो हो आमच्या इमारतीमध्ये केंद्रीकृत गॅस पुरवठा आला आहे

हो त्यामुळे आम्हाला आता ह्या सिलें सिलेंडरची गरज नाही आहे कारण केंद्रीकृत आमच्याकडे गॅस येत आहे गॅस पुरवठा करण्यात येतो आहे हां हां त्यामुळे हां त्यामुळे आपल्या एजन्सीकडून जे मिळाले आहेत ते त्याची सेवा आम्हाला रद्द करायची आहे हो हो हो आमचे नंबर घ्या ना तो जो सिलेंडर नंबर आहे आरक्षण संदर्भातला नंबर टू फोर फायू झिरो नाईन वन हो हो हो हो आता ह्या मागच्या दहा दिवसामध्ये मागचं सिलिंडर घेतलेलं पुढच्या सिलिंडरची आता आवश्यकता नाही आहे

चालेल चालेल पुढच्या दोन दिवसाचं रद्द केलं तरी चालेल आणि ठीक आहे पण तोपर्यंत मला ते रद्द तुम्ही जर केलं असेल तर त्याची मला दोन दिवसानंतर त्याची पावती द्याल हो तो ठीक आहे ठीक आहे गॅस एजन्सीवाले म आमच्या कॉल कॉलनीमध्ये येतातच त्यांच्याजवळ पाठवून द्या ते पावतीवरती मग ती पावती दिलीत तरी चालेल हो हो हो चालेल चालेल